महाराष्ट्र राज्यातील नाटके नृत्य प्रदर्शन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी मुख्य मेन म्हणजे सुदर्शन रंगमंच कलाच्या सेंट्रल सेन कल्चरल मंच विदर्भ सांस्कृतिक कलामंच अशा पद्धतीतले अजून खूप सारे लोक संस्कृती कार्यक्रम आय आयोजित करण्यासाठी रंगमंच तयारी केलेले आहे आणि त्यामध्ये त्यांचा जो कार्यक्रम ठरवण्याचा टाइमिंग असतो हा एकतर सकाळ दुपारचा असतो बारा ते चार पाच वाजेपर्यंत या जास्त करून प्रोग्राम हे रात्री सहा ते नऊ सहा ते दहा अशा पद्धतीत चालतात आणि जास संध्याकाळी प्रोग्राम ठेवण्याचं कारण असं की त्या टाइमिंगला सगळे जे जॉब करणारे लोकं त्यांना सुट्टी मिळत असते त्या लोकांना पण ते प्रोग्राम अटेंड करता येतो आणि नाट्य डान्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेता येतो